हालो हां नमस्कार बोला अच्छा कशा टाईपचं लोन पाहिजे आपल्याला म्हणजे क हाऊसिंग लोन पाहिजे का अच्छा अच्छा हाऊसिंग लोन तर भेटू शकेल ना तुम्हाला तर तुम्ही याच्यासाठी म्हणजे जवळपास तीन वर्षाचे जुने आय टी आर फाईल केलेले आहेत का तुमचे अच्छा अच्छा आणि सॅलराईड पर्सन आहात की बिझनेस आहे आपला सर्विसला ओके तर हाऊसिंग लोन मध्ये टॉप अप टाईपचं पाहिजे आहे की क पहिले म्हणजे पहिले काढलेलं आहे की नवीन फ्रेश लोन नवीन नवीन कन्स्ट्रक्शनचं आहे नवीन घर बांधत आहे का ओ ओके ओके तर सर आपल्या बँकेचं हाऊसिंग लोन उपलब्ध आहे क नऊ पॉइन पाच रेट ऑफ इंटरेसनी पर ॲनम याच्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतील त्याच्यानंतर तुमचा याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लोन चालू आहे का तुमचा व्हेईकल लोन वगैरे काही असं एज्युकेशनल लोन काहीच नाही घेतलं आहे का ओके ओके तरी मग आपण एकदा तुमचा सिव्हिल चेक करून घेऊ आणि मग म्हणजे मग उगीच डॉकुमेंटेशन करण्यापेक्षा आपण पहिले सिव्हिल चेक केलेलं बरं राहील म्हणजे नंतर हे हे नाही आहे की नाही तर हो हो बरं बरं आणि एक त्याच्यामध्ये क अजून कोणी घरात म्हणजे इन्कम सोर्स आहे का दुसरा वाईफ वगैरे कोणी काही आहे म्हणजे तुमच्या दोघांचं जरी मिळून आपण म्हणजे स किती लोन पाहिजे होतं तरी आपल्याला पन्नास लाखापर्यंत बरं बरं तर पहिले तुमचं मला प एक सॅलरी स्लिप जर पाठवली तर एवढं लोन म्हणजे बसत आहे का आणि जर बसत असेल तर ठीक नाही तर मग द दोघांचं कम्बाईन करून आपण लोन हे करू शकतो तर मला तुम्ही सॅलरी स्लिप ओके ओके ठीक मला तर ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही मला फक्त एकदा सॅलरी स्लिप पा पाठवून द्या मी तुमचं थोडं कॅल्कुलेट करून तुम्हाला कॉल बॅक करतो ठीक